मला फुल झाडे आणि फळांचे झाडे खूप आवडतात फुलामध्ये गुलाबा गुलाब चमेली मोगरा जास्वंद शेवंती वगैरे खूप लावायला आवडते फळामध्ये डाळिंब आहे आंब्याची झाडं आहे जांबाचे झाड आ आहे असे चिकुचे आहे अशी झाडं खूप लावायला आवडतात आणि आंब्याचं पण खूप म्हणजे महत्त्व आहे आंब्याच्या पानाचंसुद्धा आपल्याला महत्त्व आहे जसं आपला मराठी सण आहे येतो त्या सणाला घराला तोरणं वगैरे आंब्याची लावत असतात आणि आंब्याचे उन्हाळ्यामध्ये लोणचे वगैरे आपण प्रत्येक अशा खूप आंब्यापासून पदार्थ बनवतो न त्याची पण मला खूप आवड आहे फुलामध्ये फुलांचं फुलांचं मला आधीपासून खूप छंद आहे लहानपणापासून आणि फुलं मला झाडायला खूप आवडते आणि म्हणजे जितके तोडायचे झाडायचे फुलं तितकेच मी तोडते आणि ते तोडून देवाला वाहते पण मी म्हणजे कोणाला एक जरी फुल देऊशा वाटत नाही म्हणजे माझं मनच होत नाही माझ्या झाडाची फुलं कोणाला द्यायचं मला फुलाचा खूपच छंद आहे आणि तो छंद मी म्हणजे खूप म्हणजे जोपासणार खूप म्हातारीवरीपर्यंत जोपासणार